महाराष्ट्र धाराशिव सोलापूर गुजरात अहमदाबाद हिमाचल मनाली दिल्ली चंडीगड पंजाब कर्नाटका बंगलोर हैदराबाद आंध्र प्रदेश तामिळनाडू इंडिया पाकिस्तान चायना अमेरिका